नवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पॅन कार्ड लागते आधार कार्ड असले तर आधार कार्ड पण लागते लई मोठा बिझनेस करायचा असेल तर जी एस टी नंबर लागतो छोटा बिझनेस करायचा असेल तर नुसता पैसा लागतो आता पैसा किती लागतो तर केवढा बिझनेस करायचा आहे त्यावर डिपेंड आहे छोटा बिझनेस करायला छोटा पैसा मोठा बिझनेस करायला मोठ्या भांडवलाचा पैसा लागतो ठीक आहे अजून काय भांडवलाची गरज आहे असं का वाटतं तर बिना पैशाचा धंदा कसा करणार बिझनेस करण्यासाठी आधी माल खरेदी करावा लागतो माल खरेदी करून झाला की मग तो विकला गेल्यानंतरनं प्रॉफिट होतो उदाहरणार्थ

आता शेंगदाण्याचं बिझनेस करायचं आहे तर आधी शेंगदाणे खरेदी केले पाहिजे शेतकऱ्याकडून त्यासाठी त्यांना पेमेंट केलं पाहिजे पण पेमेंट करायला आधी पैसे पाहिजेत ह्यालाच भांडवल असे म्हणतात आता उधारीवर जरी घेतले तरी गा ज्या गाळ्यांना आपण विकणार आहे त्या गाळ्याचं भाडं द्यायला पाहिजेलाय मग ते भाडं कुठून देणार त्यासाठी पैसा पाहिजे म्हणजेच काय भांडवल पाहिजे एकंदरीत बिना भांडवलाचा पण धंदा चालू होऊ शकतो खरं जेव्हा कधी पैसा येईल तेव्हा तो तुम्ही फेडणार म्हणजेच तो पैसा तुम्ही भांडवल म्हणून लावला गेला आहे म्हणजेच धंद्याला भांडवल लागत आहे त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळे रजिस्ट्रेशन करावं लागतात जसं की तुम्हाला धंदा करण्यासाठी शॉप ॲक्ट लायसन काढावं लागते त्याचबरोबर परत शी जी एस टी नंबर काढावं लागतं जर जास्त टर्नओवर असेल तर वर्षाला इन्कम टॅक्स रिटर्न भरावं लागते त्यामुळे शी ऐंना पैसे मिळतात त्यांचं घर चालतं याच्यावर अजून काय लागते अजून काय लागतं तर अजून जिद्द लागते अ अफाट परिश्रम करायची तयारी लागते न हरण्याची जिद्द लागते आणि दिवस रात्र काम करावे लागते कामाशिवाय पर्याय नाही कर्म करते रहो फल की चिंता मत करो धन्यवाद